झाडे लावणे व झाडे जगवणे हा माझा छंद आहे त्यामुळे मी माझ्या छतावरच बाग तयार केलेली आहे छतावरच्या बागेमध्ये छोटे छोटे प्रकारचे झाडे लावले आहे त्याचप्रमाणे घरगुती किचन मध्ये भाजीपालासुद्धा लावलेला आहेत ह्या सगळ्याचं व्यवस्थापन करताना प्रत्येक कुंडीच्या खाली मी एक अशी प्लेट ठेवलेली आहे ज्यामध्ये कुंडी कुंडीमधलं जास्तीचं पाणी हे त्यामध्ये सांडावं प्रत्येक कुंडी ही मी स्टँडवर ठेवलेली आहे प्रत्येकाला स्टँडवर ठेवल्यानंतर त्यानंतर को खाली कोणत्याही प्रकारचा कचरा हा निर्माण होत नाही आणि झाला आहे तर आपल्या स्वच्छतेमध्ये तो निघून जातो त्यामुळे ग गार गार्डनमध्ये सुद्धा स्वच्छता आणि नीटनेटकेपणा पाहण्यात एक आकर्षण निर्माण होते प्रत्येक झाडाची काळजी घेताना त्या झाडाची निगा राखणे हे सर्वात महत्त्वाचं कार्य असते त्यामुळे त्या झाडाची निगा राखण्यासाठी त्याला व्यवस्थित पाणी देणे झाड कुंडीच्याखाली प्लेट्स ठेवणे या सगळ्या गोष्टीचा मी वापर करत असते